तुमच्या आजूबाजूला असणारी माणसं ही मराठी बोलत असतील किंवा त्यांना मराठी कळत असेल असे नाही त्यापैकी बऱ्याच लोकांना मराठी ही फक्त समजते पण बोलता येत नाही मग ह्या लोकांना जर काही सांगायचं असेल किंवा त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर मराठी भाषिक लोक न बोलणाऱ्या इतरांशी संवाद साधताना खूपदा हिंदीचा वापर करतात कारण हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे आणि ती आपल्या देशामध्ये बहुतांश लोकांना कळते जर तुम्ही एखाद्या ऑटोवाल्याला कुठे जातो हे विचारत असाल तर हिंदीमध्ये कहा जा रहे हो भैय्या कितने रुपये लोगे किंवा भाजीवाल्याला तुम्ही विचारता ये बैगन कितने रुपये किलो हे अशा तऱ्हेने हिंदी मराठीचा वापर एकत्र करून तुम्हाला जे काही बोलायचं आहे जे काही सांगायचं आहे एक मधली भाषा किंवा मधला संवाद निवडून तुमच्या भावना किंवा तुमचे विचार किंवा तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते मराठी भाषा न बोलणाऱ्या इतरांशी संवाद साधताना तुम्ही हिंदी भाषेचा वापर करता